काल मी बिझीलँडमधून एक मनोहरलाल वस्त्रालय मधून जिन्स खरदी केला त्याची क्वालिटी सुध्दा घसरलेली होती म्हणजे जसं की कलर कलरसुध्दा एवढा विशेष नव्हता आणि त्याचबरोबर त्याचे मागचे बटणसुध्दा आणि पुढचे बटणसुध्दा तुटलेले होते आणि घालण्यास सुद्धा मला खूप फिट होत होता त्यामुळे मी त्याची क्वालिटीसुद्धा चांगली म्हणणार नाही त्याचबरोबर मला घातल्यानंतर तो कसं तरी म्हणजे फिट वगैरे वाटत होतं आणि खिसे सुद्धा फाटलेले होते आणि कमरेमध्ये सुद्धा मला तो खूप फिट होत होता त्यामुळं मी प्रोडक्ट अत्यंत निगेटिव्ह होतं आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप अशी विशेष म्हणजे की बा घालायचा नाही मी अशी नव्हती आणि कलरसुद्धा वेगळाच होता त्यामुळे मी ते प्रोडक्ट रिजेक्ट केलेला आहे